आपल्या शरीराला विविध प्रकारचे रोग होऊ शकतात रोग दोन प्रकारचे असतात असंसर्गजन्य रोग आणि संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग म्हणजेच ते एकमेकांच्या सहवासात पसरत नाही जसे की कॅन्सर टायफाईड एड्स इत्यादी संसर्गजन्य रोग म्हणजेच एकमेकांच्या सहवासात असल्यामुळे ते रोग भरपूर प्रमाणात पसरते जसे की सर्दी खोकला ताप कोरोना इत्यादी यामुळे वाचण्यासाठी आपण दररोज आंघोळ केली पाहिजे नेहमी स्वच्छ नीटनेटके राहिले पाहिजे आपली नखे जास्त वाढवू नये आपले अन्न साधे असले पाहिजे तेलकट पदार्थांना टाळावे इत्यादी आणि दररोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम केला पाहिजे स्वच्छ हवा घेतली पाहिजे